मी बाईकने महाराष्ट्रात पुण्यामध्ये जागरूक देवस्थान आम आमच्या आग्री कोळ्यांचे जागरूक देवस देवस्थान ते म्हणजे आई एकविरा आई माऊली तिच्या देवळात गेलेले आहे पण मला भेट द्यायची आहे अशी ठीक अशे ठिकाणं म्हणजे महाबळेश्वर गो गोवा व लेह लडाख या ठिकाणी मला बाईकने भेट द्यायची आहे का कारण कारण मला तिथे जायचं आहे मला बाईकने प्रवास करायला खूप आवडतो आणि आपल्याला बाईकने प्रवास करत असतो तेव्हा आपल्याला सर्व गोष्टींची काळजी घेतली पाहिजे सर्वप्रथम आपल्या स्वतःची आपल्या शरीराची कारण आपण बाईकने प्रवास करत असतो आपल्याला खूप मोठा प्रवास पूर्ण करायचा असतो त्यासाठी आपली मानसिक तयारी तर हवीच आणि त्यासोबत आपण शारीरिकही तंदुरुस्त असलं पाहिजे कारण आपण शारीरिक तंदुरू तंदुरूस्त नसू तर आपल्याला एवढा मोठा प्रवास करणं शक्य होणार नाही त्यामुळे आपल्याला बाहेरचं खाणं तेलकट वस्तू खाणं ह्या किंवा थंड वस्तू खाणं ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे कारण का आपण शारीरिक तंदुरुस्त असू तरच क्यहां एवढे मोठे प्रवास बाईकने आपण पूर्ण करू शकतो आणि त्याबरोबरच आपल्याला आपल्या बाईकचीही काळजी घेतली पाहिजे कारण बाइकमध्येही आपली बाईकही खूप चांगल्या परिस्थितीत पाहिजे बाईकची आपल्याला सगळं कागदत्र रेडी पाहिजेत आणि आपल्या बाईकची सर्व कागदपत्रे त्यामध्ये आपल्या गा पी यु सी लायसन गाडीची कागदपत्रे हेस ह्या सर्व गोष्टी आल्याच आणि त्याबरोबर आपली बाईकची कंडिशनही चांगली पाहिजे का तिच्याम तिची हा गाडीमधली हवा चांगली पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं पेट्रोल हवं आहे त्याम् त्याचबरोबर बाईकचे ब्रेक वगैरे सर्व गोष्टी आपल्याला नीट पडताळून पाहूनच मग आपल्याला आपल्या राईडची किंवा प्रवासाची सुरुवात केली पाहिजे